हां बोल मित्रा हां चल ना फिरायला कधी जायचं

हां हां हां हां कुठे आहे हे गांधीचौककडं आहे का आणि कधी जायचं पण मी आ हा आ आज नाही वेळ उद्या उद्या परवा बघ ना कसं मी बाहेर आलो आहे नागपूरला आलो आहे मी आज उद्याचं बघ उद्या परवाचं रविवारी हं चालेल ना मला पण सुटी राहते रविवारी जाऊ ना बघ ना विचारून बघ ना तुझे मॉल बंद नसतो रे म तर संडेला जाऊ आप आपण आ हां हां तर जाऊ ना सकाळी जाऊना आपण सकाळी दहा अकराला जाऊ ठीक आहे ठीक आहे हो हो मी बघतो ते काय वर्धेत

बघू बघू रुपा भाव नाही देत तुला

नाही ना बघतो आहे पण ती नाही जर म्हटलं तर तिने हां हां हां

हां मी मिनलला बोलवतो मी नंतर न ती येते तिच्यासोबत हां तिकट तुडा तुला काढावी लागेल चार हां मी बोलतो ना त्यांच्याशी हां मी तुला पाठवतो हो हो हो हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो आता ती तिला बोलवलं तर ती येणारच ना हां हो हो हो हो हो बाय बाय